पाण्यालाच आपण जीवन म्हणतो पाण्याशिवाय कुठलाच प्राणिमात्र हा जिवंत राहू शकत नाही त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात जास्त गरज ही आपल्या स्वत साठी असते प्रत्येक व्यक्तीला मनुष्याला प्राण्याला झाडांना प्रत्येकाला पाण्याची गरज आहे त्याच्यानंतर आपण जे दिवसभर काम करतो जशा महिला काम करतात घरामध्ये धुण्यासाठी भांड्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं स्वयंपाकासाठी ह्या सगळ्यांसाठी पाण्याची नितांत आवश्यकता आहे